मला आवडलेले पुस्तक अग्निपंख जे अब्दुल कलाम साहेबांचे आत्मचरित्र आहे ते पुस्तक एवढे सुंदर आहे की त्याचं वाचन करत असताना ते पुस्तक आपल्यासमोर पिक्चराईज होते आणि जर एखादं पुस्तक वाचत असताना ते जर आपल्याला पिक्चराईज होत असेल तर त्या पुस्तकातली जी मांडणी आहे ती खूप चांगली राहते छान राहते तर अब्दुल कलामबद्दल लिहिलेले हे जे पुस्तक आहे खूप छान आणि सुंदर प्रकारचे पुस्तक आहे जे की जे सगळ्यांनी एकदा तरी वाचायला हवं जेणेकरून त्या पुस्तकापासून होणारे फायदे हे आपल्याला भरपूर होतील